आमच्या जिल्ह्यातील आरोग्यसेवा प्रणाली छान आहे आधी खूप कमी प्रमाणामध्ये त्या सोयी आणि सुविधा हे मिळायचं पण वेळेनुसार कानुसार आता त्या सुविधांमध्ये सुधार अशी झालेली आहे उदाहरणार्थ जे सरकारद्वारे जे इस्पितळे असतात त्यांमध्ये खूप जास्त सुधारणा केलेली आहे तिथे जे कॅज्युअल्टी असते किंवा ओ पी डी असतं त्यांमध्ये वेळ योग्य अशी नजर ठेवली जाते फक्त सरकारी नव्हे तर काही प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येसुद्धा छान असं सुविधा झालेली आहे आरोग्यसेवामध्ये आणखी स्कूल्समध्ये वेळो वेळो वेळोवेळी वेळोवेळी शिबिरं वगैरे ठेवली जातात जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते की तुम्हीसुद्धा आपल्या शरीरांमध्ये लक्ष ठेवू शकता किंवा आपल्या परिवारांमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तींकडे तुम्ही लक्ष ठेवू शकता त्या शिबिरांमुळे मग प्रत्येकांना असलेले म्हणा किंवा जे माहीत नसलेले गोष्टी माहिती होतात म्हणजे ते असे कित्येक असे गोष्टी आहे जे आमच्या जिल्ह्यामध्ये सुधारणा झालेली आहे